मी ऑफिसमध्ये असतानाचा हा प्रसंग आहे मी नियमितपणे काम करत होते अचानक एक दिवस बॉप्स बॉसनी मिटिंग घ्यायची ठरली त्यामध्ये सगळ्यांनाच काही प्रोजेक्टची माहिती दिली त्यामधला एक प्रोजेक्ट मलाही दिला कमीत कमी दिवसात हा मला प्रोजेक्ट करायचा होता दोन हजार पेठ्यांचा ऑर्डर होता दोन हजार पेठ्यांचे बॉक्स पार्सल करून द्यायचे होते आणि माझ्या आयुष्यातील हा गोल्डन ॲन मोठा असा प्रोजेक्ट होता जो मला बॉसनी दिला होता तरी मी हे प्रोजेक्ट स्वीकारले आणि माझ्याकडे फक्त दोन दिवसाचा अवधी होता मी बॉसशी काही विचार करून त्या प्रोजेक्टबद्दल माहिती घेतली आणि मदतीला खूप कमी लोक होते मग मी बॉससोबत बोलली की ऑर्डर मोठा आहे आणि सोबत वेळही कमी आहे तरी मला जर तुम्ही एक दिवस वाढवून दिला तर मी हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन प्रयत्नपेक्षा मी करीनच नंतर सरांनी मला विचार करून बोलतो असं सांगितले नंतर सरांनी सांगितले की ठीक आहे तुला एक दिवस आणखी वाढवून देते मी बॉसशी बोललेलं आहे ज्यांनी हा ऑर्डर घेतला आहे त्यांनी मग मी माझ्या टासला जोरात सुरुवात केली आणि मदतीला काही लोकंही घेतले कारण की माझ्याकडे मदतीला लोक खूप कमी होते ते काही लोकांच्या मदतीला घेऊन त्या लोकांची मदत घेऊन प्रोजेक्ट म्हणजेच पेठा बनवण्यास सुरुवात केली आणि माझी प्रोजेक्ट कंप्लीट केले